टी व्हीवरील माझा सर्वात आवडता कार्यक्रम बघायला गेलं तर महाराष्ट्राची हास्य जत्रा हा आहे तो मला आवडण्याचा कारण म्हणजे त्याच्यामध्ये असणारे कलाकार हे स्थानिक असून ते उत्तम प्रकारे आपल्या बोलीभाषेतून सर्वांना हसवत असतात त्यामुळे तो कार्यक्रम मला जास्तीत जास्त आवडतो